व्यवसाय सुरू करताना महत्त्वाचं मला वाटतं की आपलं बोलणं भरपूर मॅटर करतं की पुढच्या व्यक्तीला आपण जे बोलतो आहे ते पटतं आहे का आणि जर ते पटलं तरच तो तुमच्यासोबत व्यवसाय करायला तयार असतो जसं की एक मराठीमध्ये म्हण आहे जो बोलतो त्याचं माती पण खपते पण जो बोलत नाही त्याचं सोनं पण खपत नाही तशा पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आपली बोली आणि आपलं बोलणं हे चांगलं असावं नेहमी समोरच्याला पॉझिटिव्ह असावं कोणालाही असं आपल्या बोलण्यातून दुःख झालं नाही पाहिजे असं वाटतं ज्याच्याकरून असा म्हणजे त्याचा असा फायदा होतो की आपल्याला त्याचा असा फायदा होतो की आपण बोलण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं भरपूर जणं आपल्यासोबत ॲट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हे मिळू शकतं म्हणजे नवीन नवीन क्लायंट्स वगैरे मिळू शकतात आणि नवीन नवीन प्लॅन्स वगैरे मिळू शकतात आणि त्याच्यामुळे आपला व्यवसायही वाढू शकतो आणि ग्रामीण लोकांना शिकायचं म्हणजे व्यवसाय शिकण्यासाठी बाहेर कुठं जायची गरज नाही त्यांना त्यांच्यासोबत त्यांना फक्त प्रामाणिक राहून व्यवसायाशी प्रामाणिक राहून प्रत्येक आपल्या ग्राहकाला आपली सर्विस प्रॉपर सर्विस देये दिली पाहिजे म्हणजे त्यांना को त्यांची कोणती फसवणूक न करता सगळ्या गोष्टी त्यांना हव्या प तशा पद्धतीने करून दिल्या तर व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो काय